माझी सगळ्यात आवडती रेसिपी म्हणजे उकडीचे मोदक आणि उकडीचे मोदक हा प्रकार स्पेशल कोकणातला आहे आणि मी कोकणस्थ असल्यामुळे मला त्याच्याबद्दल एकतर आवड आहे त्याची ओढ पण आहे आणि मी माझ्याबरोबर माझ्या बऱ्याच मैत्रिणींना ते उकडीचे मोदक शिकवलेले आहेत कारण त्याची जी रेसिपी आहे ती इतकी साधी आणि सोपी आहे पण ती सहज करण्यासारखी नाही त्याला मेहनतही तेवढीच लागते पण तरी मी हे जे उकडीचे मोदक आहे ते अगदी अत्यंत आवडीने करते आणि लोकांना खाऊ पण घालते